एकदा स्टेजवरती कार्यक्रम करत असताना अचानक मी विसरले आणि मग मात्र मला भीती वाटू लागली त्यामुळे शब्दच माझ्या लक्षात नसल्याने नक्की काय करावं हे मला काही समजेना माझ्याबरोबर जे साथीदार होते त्यांनी मला धीर देण्याचा प्रयत्न केला जे माझ्याबरोबर हार्मोनियम वाजवत होते त्यांनी मला वाजवून दाखवलं की हे ही ओळ आहे पुढची आता म्हणा ही ओळ ओळ आहे पुढची आता म्हणा परंतु ते मला काही समजत नव्हतं शेवटी दोन मिनटं शांत डोळे बंद करून मी उभी राहिले आणि नंतर मात्र माझं मलाच शब्द आठवायला लागले माझ्याबरोबरच्या साथीदारांचे आभार मी मानू इच्छिते कारण की त्यांनी हा हा प्रसंग सांभाळून घेतला आणि माझी फजिती लोकांसमोर होणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली